आमच्याकडे जेव्हा पाहुणे आले त्या तेव्हा आम्ही पाय धुवाला पाणी देतो त्यांना आणि चाय नाश्ता पण विचारतो त्याच्यानंतर त्यांना जेवण वगैरे पण देतो अशी आमची संस्कृती सांगते आणि आमच्या संस्कृतीमध्ये पाहुण्याचा सम्मान करणं आणि त्यांना आदर देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आमच्या संस्कृतीमध्ये काही अशा गोष्टी आहे ज्या काही लोक मानतात आनि काही लोकि लोकं नाही मानतात आणि त्याच संस्कृतीमुळे पूर्ण जे परिवार जे आहे ते जोडून आहे आमच्या संस्कृतीनी सांगितलं आहे की बा जॉईंट फॅमिली म्हणजे सगळे सोबत राहतात तर मदतीच्या वेळेस तेच कामी येतात आणि त्यांच्याचमुळे हेल्प पण होते आपल्याला कोणते कधी अडचण आली तरीही त्यांची मदत आपण घेऊ शकतो काही आणि आता असं झालं आहे की कोणी संस्कृती जपत नाही आणि अल्लग राहतात त्यामुळे काही त्यांच्यामध्ये भांडण होतात काही प्रॉब्लेम्स होतात तर आपण ते स्वत फेस करतात पण कधी असं होते की कधी कोणी घरी राहाते कधी कोणी नाही राहत त्यानंतर त्यांचे झगडे होतात काही होतात तर मग त्यांना सोबत कोणीच नाही येत